चित्रकला आवडती पण तेवढं काही जमत नाही पण काढायला आवडते रांगोळी वगैरे काढायला आवडते चित्र काढायला चित्र काढायचं म्हणजे चेहरा काढता येतो फक्त हातपाय काढता येत नाहीत पण चेहरा काढता येतो चेहरा काढून पाहायचा सारखं नाक डोळे चेहरा आणि वेगवेगळी फुलं रांगोळीतले फुलं वगैरे काढता येतात रांगोळीची आवड आहे रांगोळी काढणे वेगवेगळे फुलं काढून पाहणे रांगोळीत कलर भरणे एवढंच चित्रकलाची येत नाही चित्रकलेची आवड आहे फक्त पाहायला आवडते आणि रांगोळी काढायला आवडते